हॅलो गुड आफ्टरनून बोला बरं अच्छा तर तुम्ही मला सांगा तुम्हाला कोणत्या फिल्डमध्ये इंटरेस्ट आहे काय बनायचे आहे तुम्हाला अच्छा बँकिंग फिल्डमध्ये अच्छा तर तुम्ही हा तर तुम्ही बघा आपले काही युनिवर्सिटी आहेत महाराष्ट्रामध्ये जसे सावित्रीबाई फुले युनिवर्सिटी आहे पुण्यामध्ये तर ही बेस्ट राहील तुमच्यासाठी ते आपण इथले फीस जे आहे ते तुम्हाला दहा लाख वार्षिक पडेल जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तिथे तुम्ही करू शकता हा मी तुम्ही आरटीएमएनयूच्या थ्रू करू शकता नागपूरमध्ये जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिवर्सिटी तीही तुमच्यासाठी बेस्ट राहील हां आरटीएमएनयू आणि जर तुम्हाला बँकिंगमध्ये करायचे आहे तर तुम्ही आणखी असे काही आपले कॉलेजेस आहेत ठीक आहे जसे तुम्ही सिम्बायोसिसमध्ये करू शकता नीम्समध्ये करू शकता आणखी

हां नागपूरमध्ये आणि त्याच्याहूनही बेटर पाहिजे तर ॲमिटी युनिवर्सिटी आहे मुंबईमध्ये इकडे सर्व सोय केली जाते विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही तिथेही करू शकता हां आणखी जर तुमच्यासाटी फीस वगैरे जर जास्त वा असेल किंवा काही असं कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला असं वाटते की तुम्हाला तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुमी बे हा त्याच्यासाटी तुम्हाला बेटर आहे तुम्ही गव्हर्मेंटमध्ये करा हा तर तुमच्यासाठी हो आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजेस आहेत बँकिंगसाठी तिथे च क्लासेसही होतात आणि तिथे तुम्हाला स्कॉलरशिप राहण्याची सुविधा खाण्याची सुविधा सर्व मिळू शकते कमी खर कमी पैशामध्ये हां तर जर आमच्याकडे ॲडमिशन फॅसिलिटी पण अवेलेबल राहते तर तुम्ही जर म्हटलं तर आपण तुमची ॲडमिशनही करून देऊ शकतो तिथे ठीक आहे तर तुम्ही डिसिजन घ्या आणि मला कळवा की तुम्हाला कुथे ॲडमिशन करायची आहे